हा हो हो त्या दिवशी मी य काम करून गेलो होतो काय प्रॉब्लेम झाला आहे आता

अहो चांगल्या क्वालिटीचेच वापरले होते काय वापरताना चुकीचं वापरलं का अच्छा तुम्ही जसे पैसे दिले होते त्याचप्रमाणे वापरलेलं आहे का

अच्छा अजून दुसरा काय प्रॉब्लेम झालं आहे काही चुकीचं झालं आहे का बघूनच एकदा सांगता का काय काय झालं आहे अच्छा आणि दुसऱ्या कुठे किचनच्या वायरमध्ये किंवा बेडरूमच्या वायरमध्ये काय झालं आहे का अच्छा हो हो अच्छा बरं मी तुमचं अर्थिंग बरोबर आहे का अच्छा आणि ठीक आहे मग तुम्हाला कधी वेळ भेटेल तिकडे येण्यासाठी हा हा तेच आम्ही येऊ पण तुम्हाला कधी येऊ देत अच्छा मी नाही येणार हा मी नाही येणार माझा दुकानातला एक मलगा येईल तो तुम्हाला मदत करेन बरं ठीक आहे तरी आज का उद्या बरं एकदा मला परत एकदा सांगा काय काय प्रॉब्लेम झाला आहे कुठे कुठे झाला आहे म्हणजे मला त्या मुलानी समजवून सांगायला

ठीक आहे ठीक आहे उद्या येतो मग आम्ही अकरा वाजता चालेल धन्यवाद